होय आहे थोडक्यात सांगायचे झाल्यास खाजगी बँका खाजगी कंपन्या शोरूम रेमन अशा संधी उपलब्ध आहे त्यामुळे बँकेचे देवाणघेवाण वाढते व्यवसायवाल्यांना कर्ज पुरवठा केला जातो खाजगी कंपन्याकडून जो कर येतो तो कर जमा होतो त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचा विकासाचसाठी खर्च केला जातो क्लासेसबद्दल कोहिनूर क्लोचिंग क्लासेस युनिक अॅकेडमी परिश्रम अॅकेडमी गुल्हाने कोचिंग क्लासेस खूपच बिकट अवस्था आहे तिथे खूप अपुरे शिक्षक आहे इमारती पडण्याच्या मार्गावर आहे साफसफाईचा अभाव आहे पिण्याचे पाण्याची अवस्था चांगली नाही बाथरूमची व्यवस्था नाही विशेषतः महिलांसाठी बाथरूमची व्यवस्था नाही विद्यार्थ्यांना बसायला बेंचची व्यवस्था नाही तसेच ग्रंथालयाची व्यवस्था नाही खेळण्यासाठी साधन नाही